धीस कॉल इज नॅव बीन रेकॉर्डेड

हां बोला महाराष्ट्र राष्ट्रामध्ये म्हणजे कांदापोहे आलूपोहे उपमा आणखी समोसा कचोरी पण मिळू मिळून जाईल तुम्हाला तुम्हाला काय हवं आहे कांदापोहे जास्त फेमस आहे महाराष्ट्रामध्ये काय म्हटलं त्याची म्हणजे तीस रुपये प्लेट भेटेल तुम्हाला

हो पार्सलची सुविधा पण आहे तुम्ही अॅड्रेस जर पाठवला तर पार्सलमध्ये डिलेव्हरी बॉय तुमच्याकडे आणून देईल नाही नाही नाही कांदा पण आहे शेंगदाणे आणखी बारीक शेव असतात किंवा कांद्याची पात सांभार असं हिरवी मिरची वगैरे टाकून सगळं मिक्स करून म्हणजे एकदम खूपच छान तुझ्या जि जिभेला जशी चव येईल तुमच्या असंच नांत राहील तर उपमा पण आमच्याकडे तेवढाच फेमस आहे आणखी मठच्या भाजीचा रस्सा राहील त्याच्यासोबत आणखीन काय म्हटलं अजून त्याच्यासोबत हे राहील ना मठ मठच्या भाजीचा रस्सा राहील आणखी तर कांदा लिंबू वगैरे थोडंसं असं झणझणीतच राहील ते नाही ते तुम्हाला वेगळं घ्यावं लागेल गोड पदार्थ का बाकी मग तुम्ही सांबार वडी वगैरे पण ते पण घेऊ शकता ना आमच्याकडून हो शुद्ध शाकाहारी आहे आमच्याकडे नाही चालत ते नॉनवेज